हालो तुमची लय मला आठवण येत होती लई इसापसून तुम्ही लहानपणापसून म्हणलं आपली मैत्री आहे आणि तुमची खूप मला आठवण येत होती पण तुम्ही मला फोन कॉल केलाच नव्हता आणि मग लहानपणी मैत्री मला इतका आनंद झाला तुमचा फोन आला तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिल्या तर मग तुम्ही तुम्ही कुठं नं तुमचं किती वर्षे आपली भेट नाही हं कसं आहे खूप मला आठवण येत होती तुमच्या आली आता हुईन ना आता फोन करत जा फोन घे फोन घिऊन करत जा कसा हाय फोन केल्यामुळे मग नंतर आपले ब सबंध हे होतीन हो न हं